राज्यातील मुख्य आरोग्य सुविधा आहेत आपण बोलतो की तसेच बघितलं तर आपल्याला औषध गोळ्या सरकारी हॉस्पिटल करून आपल्याला मोफत भेटतात म्हणून आपण तेच घ्यायला जातो तसेच आपल्याला त्याचा आपण आदर त्याचा आपण उपयोग पण करतो की आपण ज्या दिवशी आपल्याला काही बिमारी झाली क जसे की सा तर ताप सर्दी खोकला अशी कोणतीही बिमारी झाली की आपण जातो व सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि मोफत ज्या गोळ्या भेटत औषध भेटते आपण ते जाऊन तिथं जाऊन त्यांना डॉक्टरांना भेट देऊन आपण चेकअप करून त्या गोळ्या आपल्याला जसे आवश्यक आहेत तसं त्या गोळ्या आपण घेतो आणि आपण पितो